आपल्या आसपासच्या परिसरामध्ये अनेक लहान मुलं असतात ती वेगवेगळ्या प्रकारचा खेळ खेळतात जसे आमच्या परिसरात सुद्धा खूप लहान मुले ती अनेक प्रकारचे खेळ खेळतात म्हणजे विती विटीदांडू असेल क्रिकेट असेल स्विमिंग करतात नृत्य करतात योग करतात बॅडमिंटन खेळतात कॅरम असेल असे अनेक प्रकारचे खेळ खेळतात बैठे खेळ सुद्धा खेळतात आणि मैदानी खेळ सुद्धा खेळतात मैदानी खेळ सुद्धा खेळतात अनेक शाळा आणि क्लब असेल या ठिकाणी मुलांसाठी विशेष खेळांचे वर्ग चालले चालवले जातात या वर्गात मुलांना खेळाचे मूलभूत ज्ञान मिळते त्यांना खेळातून कौशल्य निर्माण होते आणि शि महत्त्वाचं म्हणजे शिस्त शि शिकवली जाते काही वर्ग फक्त एका विशिष्ट खेळासाठी असतात म्हणजे विशेषतः म्हणजे क्रिकेट असेल तर त्यासाठी सेपरेट वर्ग असतो स्विमिंग असेल तर त्यासाठी सेपरेट असे वेगवेगळ्या प्रकारच्या खेळांसाठी वेगवेगळे वर्ग भरवले जातात तर काही वर्ग विविध खेळ हे वर्गात विविध खेळ शिकवले जातात मग मुलांना कोणत्या वयात खेळाच्या वर्गात पाठवावे हे त्याच्या शारीरिक आणि मानसिक विकासावर अवलंबून असते तो मुलगा कसा खेळ त्याचे मान शारीरिक परिस्थिती कशी आहे मानसिक कशी आहे याच्यावरून सधापर्यंत साधारणपणे तीन ते चार वयोगटापासून वयापासून मुलांना खेळण्याच्या क्रियाकल्पांमध्ये सहभागी करू शकता जर आपल्या गरात लहान मुलं असेल तर त्यांना आत्तापासून म्हणजे तीन चार वयापासून जर आपण खेळण्याची सवय लावली तर त्यांची शारीरिक विकास होतो आपलं आरोग्य चांगलं राहतं खेळ खेळामुळे त्यांना शिस्त लागते मुलांना खेळाच्या वर्गात पाठवण्याचे अनेक फायदे होतात शारीरिक विकास मानसिक विकास सामाजिक कौशल्य आत्मविश्वास वाढतो आणि आरोग्य सुधारते असे अनेक फायदे खेन खेळामुळे आपल्याला होतात आपली त्वचा असेल ती सुद्धा आपल्या व्यायामामुळे ना मुलायम राहते आपल्या शरीरातील जो काही कमकुवत भाग असेल ना त्या योग किंवा व्यायामामुळे चांगला होतो असे खेळायचे अनेक फायदे सुद्धा आपल्याला होतात जर आपल्या परिसरात मुले असतील तर त्यांना असा कोचिंग क्लासेसबद्दल सांगितले पाहिजे सांगितले पाहिजे थँक्यु